गाणी म्हणायची आवड लहानपणापासूनच आहे काही कारणांमुळे गाण्याचा प्रवास अखंड राहिला नाही त्यात काही खंड पडला पण आत्तासुद्धा जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा मी गाणी म्हणायचा प्रयत्न करत असते गाणी गुणगुणत असते रोज एक तरी गाणं म्हणतेच म्हणते कधी कधी कामाच्या ताणामुळे किंवा बाहेरचं खाणं होतं किंवा अजून काही वेगवेगळ्या कारणांमुळे कधी कधी आवाज थकतो किंवा त्याच्यामध्ये कर्कशपणा येतो काही सीझनल चेंजेस होतात किंवा सर्दी खोकला असेल किंवा बाहेर काही तेलकट तुपकट खाण्यामध्ये आलं तर थोडासा आपला आवाज कर्कश होतो आवाज बसतो घसा कधी दुखत असेल तर त्यामुळे सुद्धा आपला आवाज हा थकलेला किंवा त्या थकलेला वाटतो किंवा त्याच्यामध्ये कर्कशपणा येतो तर अशा वेळेला कमीत कमी बोलणं किंवा अशा वेळेला गाणं न म्हणणं या दोन गोष्टी आपण करू शकतो जेवढा आपण आपल्या घशावरती कमी ताण देऊ तेवढा घसा लवकरात लवकर बरा व्हायला मदत होते त्याचप्रमाणे कोमट पाणी पिणं किंवा मध चाखणं अशा प्रकारे घरगुती उपाय करून सुद्धा आपण आपल्या घशाची काळजी घेऊ शकतो आणि अगदीच आपण फारच घ त्रास होत असेल तर आपण काही औषधं घेऊन आपला घसा बरा करू शकतो त्याचप्रमाणे मला असं वाटतं की दररोजचा जर रियाज आपला असेल म्हणजेच आपण मराठीमध्ये आम्ही म्हणतो की गाता गळा जर असेल तर तर तो अतिशय चांगला असतो म्हणजे गायनासाठी गाता गळा असणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी रोजची प्रॅक्टिस किंवा रियाज असणं फार महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने मी माझा आवाज जपण्या साठी प्रयत्न करते म्हणजे अगदी फार रोज रियाज होत नसला तरी रोज एखादं तरी गाणं म्हणते आणि माझं मी ऐकते रेकॉर्ड करते आणि माझं मी ऐकते आणि माझ्या चुका स्वतःच लक्षात येतात माझ्या की थोडंसं इथे रा चुकतं आहे किंवा हा सूर वरचा लागत नाही आहे किंवा खालचा सूर लागताना थोडासा कर्कश होतो आहे आवाज या सगळ्या गोष्टी मी स्वतःच स्वतः बघते आणि त्याच्यावर स्वतःच काम करते परत रियाज करते प्रॅक्टिस करते आणि अशा पद्धतीने गायनाचा सराव मी सुरूच ठेवलेला आहे कारण गाण्याची आवड आहे